हां हां नमस्कार बोला हां हां हो बोलतो बोलतो मीच बोलतो हं को काय झालं बोला ना

लग्न झालं आहे का तुमचं झालं आहे का काय नावय ते तुमचं नाव काय आहे तुमच्या नावानं पाहताय ना हां दीपक तर तुमची मीन रास येते तर हां मीन रास येते तर तुम्हाला सध्या साडेसाती चालूए शनीची हो हो हो याच्यावर उपाय म्हणजे तुमाले पहिले दर शनिवारी हनुमानाच्या दर्शनाला जायचं आंघोळ केल्यावर हाव आंघोळस्नान कून म मारुतीच्या मंदिरात दर्शनाला जायचं आणि घरून पिवळा प्रसाद न्यायचा कोणता मैसूर पाक पेढा वगैरे पिवळ्या कलरचा हां आणि तिचं मंदिराजवळ हनुमान ठेऊन द्यायचा आणि हनुमानचालिसा वाचायचा पूर्ण आणि मग घरी या घरी यायचं असं असं असं तो असं असं असं तुम्ही सात शनिवार करा आणि सात शनिवार झाले का मग आपण एक हवन करू तुमच्या नावाचं त्या हवनाची तुम्हाला लिस्ट वगैरे पाठवून देईन मी काय सामान लागते काय नाही हा हं आणि त्याच्यामुळं हां हां हां त तो काळे महाराजवर करावं लागते हा आपले दोन मारुती असते ना एक लाल मारुती काळा मारुती हा आपलं लाल मारुतीजवळ न्यायचा हनुमानचालीसा पठण करायचं आणि तो प्रसाद तिथं वाटून द्यायचा जे बसलेले लोक असते त्यांना आणि जे तुम्ही बोला ना ते हे सात शनिवार तुम्हाला पहिले असं करायचं आहे सात हं सा सात सात सेवन हां सात शनिवार झाले का मग आठव्या शनिवारी आपण ते हवन करू अन् आठशे मग आठव्या शनिवारी हवन केलं तर परत सात शनिवार मग काळ्या मारतीवरचा उपार करू आपन ते उडीद वगैरे ते नेऊन अच्छा हाव म्हणजे सात शनिवारी आणि सात शनिवारी ते आणि एक शनिवार एक जास्त असे प पंधरा शनिवारमध्ये तुम्हाला भरपूर फरक मिळल हो कसं आहे साडेसात तुम्हाला साडेसात वर्ष सोडणार नाही हा पण त्याचा प्रभाव कमी होईल हां तसं आहे आता तुमचा ॲक्सि हां तसा तुमचा ॲक्सिडेंट ठरले ठरलेला ॲक्सिडेंट तुमचं ॲक्सिडेंट होईल ते त्याला टाळू शकत नाही पण त्याच्यातून तुमचं जीव जीव जीव वाचल मोठं लागाच थोडंसं लागेल असा त्याचा प्रभाव कमी होते हां हां मोठा मोठं ॲक्सिडेंट होणार नाही हां म्हणजे घ आपण या घटना टाळू नाही शकत घटना होणारच आहे आणि दररोज आपल्याच मला संध्याकाळी वेळ भेटणं किली तर शनि महाराज मंत्राची एक माळ करायची दररोज हां दररोज समजा जसा वेळ भेटन आपल्याला तसा घरी केलं तरी चालतं तसं काही नाही मंदिरातही चालतो हां असं उपाय करा नंतर मग भेटा मला मी घरीच असतो रोज हा चालतं आहे ना संध्या संध्याकाळी साडेसहाच्यानंतर या तुम्ही हां या या या नक्की या ठीके ठीक ठीकय ठीक